खरं सांगायचं झालं तर भारतात तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या विकासामुळे गेल्या काही दशकांमध्ये अनेक नवीन नोकऱ्या आणि पदांचा जन्म झाला आहे यामध्ये यूट्यूबर कंटेंट क्रिएटर इन्फ्लुएन्सर डिजिटल मार्केटर गेम डेव डेव्हलपर ॲप डिझायनर पॉडकास्टर ट्रॅव्हल ट्रॅव्हल ब्लॉगर स्टार्टअप उद्योजक अशा अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत विशेषत सोशल मीडियामुळे तरुणांना आपली कला मतं आणि कौशल्य दाखवायला मोठं व्यासपीठ मिळालं आहे भारतातील तरुण पिढी आता फक्त पारंपरिक नोकऱ्यांवर अवलंबून न राहता नव्या वाटा शोधत आहे त्यांना आता फक्त पैसा नाही तर कामात आनंद स्वातंत्र्य नाव आणि समाजावर प्रभाव असं काहीतरी वेगळं हवं आहे त्यामुळे ते विविध प्रकारच्या क्रिएटिव आणि डिजिटल क्षेत्रांमध्ये करिअर करत आहेत त्यांना स्वतःचं ब्रँड तयार करायचं आहे नव्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे ही नवी पिढी नव्या संधीच्या शोधात आहे आणि स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण असावं अशीही त्यांची अपेक्षा आहे